बाळ जन्मल्या जन्ल्याबरोबर त्याला लगेच एरेंडल तेल म्हंजे ग्रामीण भागात तर सुरुवातीला एरंडेल तेल पाजवतात पुन्हा नंतर त्या मातेच्या थानाच जे पहिल्या चीकाचं दूध असतं ते एक दूध वाप दूध पाजलं जातं हे एकसुद्दा त्या विधीचाच एक प्रकार आहे नंतर गुट्टी घालणे गुट्टीसुद्धा चांगल्या दिवसावर चांगले दिवस वगैरे बघून असती गु गुट्टीपण घातली जालती मंग नंतर लगेच तेराव्या दिवसामध्ये त पाचव्या पाचव्या दिवसाला एक पाचवी म्हणून पूजा क पूजा घातली जाते पुन्हा नंतर तेराव्या दिवशी त्याला पाळण्यात घातलं जातं पुन्हा नंतर एक व म एक महिना दोन महिन्यानंतर त्याचं नामकरण विधी केला जातो नंतर पुन्हा मुलगा जर असेल तर त्याचं पहिलं केश कर्तन म्हणून जावळ ही एक पद्धत असते ती एक जावळ एक पद्द जावळ काढलं जातं आणि नंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचा जन्मदिवस साजरा केला जातो